हॅलो हां विशालदा प्रतीक बोलतो आहे अरे दादा आता आठ वाजून गेलेले आणि आपला ड्रायवर अजून आलेला नाही हो उमेश उमेश आला पण नाही अजून गाडी घेऊन पूर्ण फॅमिली तयारी करून बसलेली आहे आणि इथून आपल्याला जिथे जायचं आहे माहू तो चार तासाचा रन आहे दादा तिथे जाणे दर्शन करणे जेवण वगैरे करणे आणि तिथून रिटन येताना कळंब करून अमरावती येणं झालेलं पाहिजे टोटल आपला हा तीनशे ते साडेतीनशे किंवा त्यापेक्षा जास्तचा रूट होतोय आणि याला आपण स शार्प सहा वाजता सांगितलं होतं आता आठ वाजत आहे तरी उमेश अजून इथे पोचलेला नाहीये आपल्या घरी सगळी पूर्ण फॅमिली आपली तयारी करून बसलेली आणि त्याचबरोबर त्याला कॉल करतय सकाळी माझ्या याच्यावून केला स्वत मी चारपाच कॉल केले उचलत नाहीये आई आणि बाबांच्या याच्यावून पण लावले तरी फोन नाही उचलत आहे तुमच्या वैनीच्या याच्यावून दोन कॉल केले तरी उचलत नाही हा माणूस कुठे जाऊन बसलाय काही कळत नाहीये आणि म्हणून मग शेवटी आता तुम्हाला कॉल केला मी म्हटलं आता दादा दादा उठला असेल तर दादाला विचारणा करतो आणि नाहीतर विचारतो की गाडी कॅन्सल कर बाबा दुसरी गाडी सांगतो मी माझ्या मित्राचीच गाडी घेणार होतो पण तुमची गाडी आहे नाही तर आपलं ट्रॅवलचा बिझनेस असल्यामुळं म्हटलं दादा विशालदादा असल्यामुळे बा टेंशन नाही पण हे असं होतंय दादा तर तुमी थोडं याला हे करा उमेशसोबत कॉन्टॅक करा आणि त्याला क्लिअर विचारा तो येणार आहे की नाही आहे येणार असेल तर त्याच्या भरवशावर आम्ही बसतो नाहीतर मग दुसरी काही ते अरजमेंट करतो दादा कारण की सगळे घरचे चिडचिड करत आहे म्हणजे त्यांचंही डोकं खराब झालंय आणि ते माझंही डोकं खराब करत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सकाळी सात वाजतापासून कॉल केला नि की काय सकाळीसकाळी बा दादाला कॉल करून डिस्टब करायचा पण सहा वाजतापासून तयार झालेलो आम्ही आता आठ वाजत आहे आता तुमच्यासोबत बोलताबोलता सव्वा आठ वाजत आहे पण अजून हा उमेश काही आला नाही त्यातल्यात्यात हा फोन बिलकूल उचलत नाही त्याच्यामुळे जास्त त्रास होतंय जास्त इरिटेटिंग फील होतंय ॲटलिस फोन उचलून सांगायला हवं न की दादा अर्धा तास लागेल एक तास लागेल हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तरी मी ॲडवान्स डिझेलसाठी पेट्रोलसाठी रात्रीलाच दिलेला होता दोन हजार असं आहे न असं नाही करायला पाहिजे न तर काय दादा तू त्या उमेशला विचार नाही तर मला क्लिअर कट सांग मी दुसरी गाडी अरेंज करतो आणि जातो कारण की इथे घरचे सगळे लोकं माझं डोकं खात आहे हं चालेल दादा काही हरकत नाही कळव मला लवकरात लवकर अ कॉल बॅक कर ठीक